माझं आवडतं पुस्तक नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमाचा जो हे आहे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की ती कुठून कशी वाहते तिचा उगम कसा झाला आहे ती कशी तर नर्मदा ही खरं शंकराची मुलगी आहे तिचा पळ ती नर्मदा परिक्रमा आणि नर्मदा ही नदी कधीही आटत नाही बाकीच्या नद्या तरी आटू शकतात हे करू शकतात पण आणि ती महाराष्ट्र ते गुजरात अशी गोल परिक्रमा आहे महाराष्ट्रातून केली तर ती ओंकारेश्वर त्या ओंकारेश्वराशी केलेली अशी त्याच्यात माहिती दिलेली आहे गुजरा तिला तीन दक्षिणेकडे जाताना बोटीतून मध्ये जावं लागतं असंही त्याच्यात माहिती सांगितलेली आहे आणि ही परिक्रमा ही दोन प्रकारे करता येते कुणाला अगदी पूर्ण गोल करता येत नाही तर ते दक्षिण एकदा परिक्रमा करू शकतात एकदा उत्तर परिक्रमा करू शकता असंही त्यांनी त्या पुस्तकात माहिती दिलेली आहे ही म माहिती मला आवडली कारण मी काय एका संपूर्ण करू शकले नसते आणि असंही त्यांनी दिलं आहे की तुम्ही तीन वर्ष तेरा दिवस अशी परिक्रमा करू शकता तर त्या तीन वर्षांत म्हणे तुम्हाला चातुर्मासात तिथे राहावं लागतं मध्ये जंगल आहे त्या जंगलात तुम्हाला राहावं लागतं असं खूप माहिती दिली आहे जंगलात तुम्हाला काय कसे कसे अनुभव आले हे त्या मग पुस्तकात खूप छान माहिती दिलेली आहे तिथं मुळात म्हणजे माणूस जो परिक्रमा करतो त्याचे काहीही हाल होत नाही नर्मदा नदी त्याला कुठूनही सहाय्य करते हेही छान माहिती पुस्तकात दिलेली आहे आणि तर ती नर्मदा परिक्रमाचा केलं की तुमचं आयुष्य सार्थकी लागलं असं एक त्याच्यात माहिती दिलेली आहे पण आहे वाचून फार छान वाटलं मला म्हणून मी पण ती नर्मदा परिक्रमा केलेली आहे पण मी पायी न करता मी बसने केलेली आहे मिस्टर आणि मी गेलो होतो असं पण झालेलं आहे आम्हाला खूप छान अनुभव आला थंडी खूप होती ह्याच्या त्याच्यामुळे जरा थोडासा त्रास झाला पण खूप छान वाटलं नर्मदा परिक्रमा करून तिथे वेगवेगळ्या आम्हाला ऋषी बघायला मिळाले त्या तेही मला पुस्तकात वाचल्यामुळे त्याचाही मला छान अनुभव घेता आला त्यामुळे हा मला पुस्तकाचा खूपच फायदा झाला आणि म्हणून मला हे पुस्तक साधारणपणे बरेच वेळा वाचायला आवडतं त्यात मी काही मा एक तर मला प्रवासवर्णन ऐका वाचायला आवडतात त्यात नर्मदेचा पर्याक्रम तर वा वा खूपच सुंदर आणि मी ती अनुभवली आहे ह्या पुस्तकामुळंच मला तो अनुभव घेता आला त्यामुळे त्या लेखकाचे धन्यवाद